आपल्या राज्यामध्ये पर्यटन वास्तू खूप पहाण्यासारखे आहे त्याच्यामुळे लोकांना येणंजाणं खूप सोपं पडते रेल्वेपण आहे बसपण आहे आहे ॲटोपण आहे आपण कॅपपण बुक करू शकतो वडाळी आणि अंबादेवी काही तुम्हाला त्रास होणार नाही त्याच्यामुळे येणंजाणे सोपं पडते